हो हो वाचण्यामध्ये एखाद वाचण्यामध्ये एखाद्या भाषेचे ज्ञान हे महत्वाचे असते कारण आपण काय वाचतो आहे कशाबद्दल वाचतो आहे ते शब्द त्या शब्दांबद्दलचे अर्थ हे कळ हे कळणं हे महत्त्वाचं असतं ते शब्द कळणं त्या शब्दांचे अर्थ कळणं आणि मग आपण काय असो ते कळणं ह्यासाठी ते कळायला हवं म्हणून ते महत्वाचं असतं